पहिली ते दहावीपर्यंत मी उजनी या गावी राहायचो तर तिथं श्रीसंत गणेशनाथ महाराजांची एक म मठ आहे आणि दरवर्षी कार्तिकी एकादशीला तिथं खूप मोठ्या प्रमाणात यात्रा होते पंचक्रोशीतील हजारो लोक त्या ठिकाणी येतात तिथं लहानपणीच्या खूपच आठवणी आहेत रहाटपाळणे असतील किंवा खेळणी असेल आम्ही दिवसभर आणि रात्रभर त्या जत्रेतच असायचो तर खूप लहानपणीच्या अतिशय चांगल्या आठवणी तिथल्या आहेत आणि तिथं मग शेवटच्या दिवशी पालखी मिरवणूक निघायची त्या पालखीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे सोंगं घेतलेले लोक असायचे लेझीम ब्यॅंड परंपरागत धनगरी ढोल आणि मग सगळ्या गावातनं त्याच्यामध्ये जे काल्यासाठी लागणारं साहित्य आहे चुरमुरे असेल साखर असेल दही असेल ते लोक आणून त्यामध्ये मोठ्यामोठ्या हंड्यात भरायचे आणि मग ती मिरवणूक चौकात आली की ते एका मंदिराच्या कळसावर उभा राहून काही ठराविक लोक ते मानकरी ते वरून फेकायचे अजूनही ते पद्धत चालू आहे आणि अजूनही मी दरवर्षी काल्याला तिथं जातो